भारतामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची आरोग्य सेवा आपल्याला मिळते ती म्हणजे एक सार्वजनिक आरोग्य सेवा आणि खाजगी आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ आपल्याकडे सत्तर ते ऐंशी टक्के लोकसंख्या ही सार्वजनिक आरोग्य सेवेवर निर्भर आहे असं वाटतं कारण अजूनही खाजगी आरोग्य सेवा ही महाग आहे तुलनेनं त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेवर पडणारा भार हा खूप मोठा आहे सर्वसाधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा इस्पितळं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याकडे आरोग्यसेवेची सार्वजनिक इस्पितळं उपलब्ध आहेत मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे त्यांच्यावरचा भारही खूप मोठा आहे त्याच्यावर होणार खर्चही मोठा आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे की तिथे उपलब्ध असणारं मनुष्यबळ आणि तिथे येणारी रुग्णांची संख्या हा सगळ्याचा विचार केला तर हे प्रमाण कुठेतरी व्यस्त दिसतं त्यामुळे या सगळ्याचा विचार करून खाजगी इस्पितळांचं नेटवर्क अधिक उत्तम करून त्याद्वारे सुद्धा ज्यांना परवडणार नाही अशाही लोकांना खाजगी इस्पितळांमध्ये कमीतकमी जितकी कमीतकमी दरामध्ये आपल्याला सेवा उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारची योजना कुठली जर आपण आणली तर सार्वजनिक आरोग्य सेवेचा भार कमी होण्यास मदत होईल हे आवर्जून सांगावसं वाटतं